आमच्या संपूर्ण इतिहासात आमच्या क्षेत्रातले विविध समुदायानी परस्पर संवाद साधायचं गेलं म्हणलं तर त्यांनी वेगवेगळ्या एक सणाद्वारे जसं की गणपतीचा सण आहे गणपती उत्सव गणेशोत्सव त्या द्वारे त्या उत्सवा द्वारे जे एकत्रित येतात आणि त्यामुळे त्यांच्याशी एकमेकांशी संवाद साधला जातो आणि त्यांच्यातलं सोबत जे येण्याचे कारण आहे ते फक्त गणेशोत्सव आहे